जसं मला फिरण्याची आवड आहे तसंच मला शॉपिंगची पण भरपूर आवड आहे आणि मी खूप फिरते आणि खूप शॉपिंग करते तर मला स्ट्रीट शॉपिंग करणंच जास्त आवडतं कारण तिथे स्वतःचे स्कील डेव्हलप करता येतात फॉर एक्झाम्पल बार्गेनिंग करता येतं आणि हव्या तशा वस्तू खरेदी करता येतात कारण भरपूर साऱ्या व्हरायटीज तिथे बघायला मिळतात आणि मोठ्या वस्तूंमध्ये एवढ्या आपलं इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं आणि त्या वस्तू तेवढ्या काळापर्यंत वापरणं ह्यापेक्षा कमी किमतीच्या वस्तू आणि चांगल्या वस्तू घेऊन कमीत कमी वेळात वापरुन नंतर दुसऱ्या वस्तू अजून खरेदी करता येतात त्याचबरोबर मला कपडे खरेदी करायला खूप आवडतात आणि तसंच हँड बॅग म्हणजेच की ज्या हँडमेड वस्तू असतात जसं की बॅग बनवल्या जातात हातानी किंवा एखादं शो पीस बनवले जातात अशा वस्तूंचा कलेक्शन करायला मला खूप आवडतं आणि अशा साऱ्या वस्तू मी जिकडे जाईन तिकडच्या एरियातून त्यांच्या त्यांच्या व्हरायटीजप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू मी घेऊन येते